विकसनशील जगाबद्दल माझे मत खूप बरे आहे कारण की जग बदललेलं आहे लोकांचे विचार बदललेले आहे शिक्षणाचा जास्त महत्व शिक्षणाला जास्त महत्व मिळत आहे आणखी देशाचा विकास झाल्यामुळे अनेकांना अनेक रोजगारांच्या अनेकांना रोजगारांच्या संधी मिळाल्या आहेत आणखी ऑनलाइनचा जमाना झाला आहे डिजिटल ऑनलाइन से सेविंगमुळे वेळ वाचतो आणखी आजच्या काळामध्ये घरबसल्या पण जॉब पण करू शकतो ऑनलाइन ऑनलाइनचे खूप फायदे आहेत लोकांची सोच पण बदलली आहे आणखी स्त्री आणखी पुरुष दोघांना पण समान दर्जाचा समान दर्जाचा अँड समान दर्जाचा हे मिळते ज्याच्यामधे ते दोघं पण बरोबरीतच राहतात आणखी हे असे माझे मत आहेत